मला हिंदी सिनेमातील रंग बरसे भिगे चुनरवाली हे गाणं देखील खूप लोकप्रिय आहे आणि ते आवडतं कारण अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेले हे गाणं लोकांच्या आठवणीत कायमचं राहिलंय पण मला होळी खेळत नांदगावची नार जास्त भावते कारण ते आपल्या मातृभाषेत आहे आणि त्यात आपली संस्कृती परंपरा आणि उत्सवाचं खऱ्या अर्थना प्रतिबिंब दिसतं त्यामुळे मला हे गाणं मराठीत असल्या कारणाने अतिशय भावतं व त्यामुळे मी ते सारखं म्हणत असतो